अरे भावा काय काय काय चाललं आहे अरे काय काय नाही ते मला एक विचारायचं होतं लायसन काढलं आहेस काय तू हां तू काढलं आहेस लायसन तेच मला कळलं परवा तुझं लायसन निघालं आहे म्हणून हां तेच तेच ते लायसनचं मी पण दिलं आहे पण काय झालं आहे माहिती काय माझं प त्यांचा जो लायसन आला नाही ते म्हणाले काय पोष्टानं लायसन येणार तुमचं एक पंधरा दिवसात येईल म्हणले पण तोपर्यंत तुम्ही ऑनलाईन तुम्ही बघू शकताय माझ्या ऑनलाईन परिवहन सेवेवर मी कसं माझं माझा प माझा जो लायसन आहे तो अर्ज माझा कशी स्थिती माझी बघायची आहे रे सध्या म्हणजे कसं काय करू देय काय तुझ्या मनात तुझ्या डोक्यात काय आयडिया आहे का किंवा तू कसं केलं आहेस काय जरा सांगतोस काय मला कारण मला ते बघायचं आहे ऑनलाईन कसं बघतात ते आणि विषय काय आहे माहिती आहे का भावा ते कुठं जर का आता मी गाडी चालवायला बोललो अडवलो बिडवलेत तर ते ऑनलाईन दाखवायला बरं पडतं आहे रे पोलिसमामा आहेतच आपले काय तुला माहितीच आहे मग ते अवघड विषय होण्यासाठी बघ की तेवढं भावा मला सांग कसं काय करायचं आहे काय म्हणजे तेवढं सांगितलंस का नाही तू म्हणजे मला जरा बरं पडेल रे हा बाकी काय नाही हा माझं माझा माझं मूळ लायसन तिकडचं आहे सोड धाराशिवचं आहे तेच काय आहे मग ते कसं होतं आहे अडवलेत बिडवलेत तर ते अवघड पडतं आहे रे माझं कसं जरा लायसनचं तू मला सांगितलंस तर बरं होईल बघ म्हणजे तू मला सांग तसं काय काय हो असतं आहे ते आणि ते ऑनलाईनला कसं टाकतात हे मला माहिती नाही आहे ऑनलाईन कसं चेक करायचं ऑनलाईनचं एवढं काय आपल्याला कळत नाही रे तू जरा सांगितलंस तर बरं होईल बघ तेवढं मला सांग बाकी काय नाही तुझं झालं आहे नव्हं तुझं झालंच आहे हा हे काय दिसतं आहे की तुझं आहे ठी आहे हे असं माझं पण बघूया आणि काय माहिती का त्याजो येत नाही रे व ते काय तरी चुकलो रे आणि तुला माहिती आर टी ओची काम ही ऑनलाईन त्यापेक्षा विचारलेलं बरं आणि अगदी माहीतच नाही आपल्याला तर आपण काय करणार नको असं व्हायला नको म्हणून तुला विचारलं बाकी काय विषय नाही ठीक आहे मला हां मला संध्याकाळी सांग कसं काय ठीक आहे